हो सरकारी योजना माहीत होती आम्हाला एक बार्टी डॉक्टर आंबेडकरांची त्यानं बार्टीमधे दर महिन्याला सहा हजार रुपये मिळत होते आणि त्याच्यानंतर अजून अशा खूप प्रकारे योजना एक प्रधानमंत्री आवास योजना ती ही आपण बघतो आणि इतर लोकांना आपण सांगत आहे की बौ बार्टीचे फॉर्म भर आणि त्याचा फायदा घे अशा प्रकारे खूप योजना आहेत ज्या आपल्याला माहीत आहे आणि लाभ घेतला गेला पाहिजे योजनांचा